नमस्कार टाटा कंपनी मी भाष्कर गजानन शिवनकर मी तुमच्या कंपनीकडून कार घेतलेली होती त्या कारमध्ये मी घेतल्यापासून मला खूप फॅसिलिटीज मिळाल्या आणि मी खूप लांब लांबचे प्रवास केले तरी पण त्या कारमध्ये काही बिघाड आली नाही आणि आता आज मला कार वापरताना पाच वर्ष होत आहे या पाच वर्षात कारला एकदाही रिपेरिंगला टाकावं लागलं नाही कारण कारीची कारची फॅसिलिटी चांगली असल्यामुळे ते अजिबात खराब होत नाही आणि त्याच्यामध्ये प्रवास करताना खूप चांगल्या सोईसुविधा आहेत आणि ती गाडी चालवायला पण खूप स्मूत आहे आणि तुमच्या गाडीमध्ये वेगवेगळ्या फॅसिलिटीज आणि प्रवाशाकरिता सुरक्षित बसण्याकरिता चांगली सोयसुविधा केलेली आहेत आणि तुमची कार ही खूप छान आहे धन्यवाद